तसा ग्रामीण भागाशी माझा संबंध फार कमी येतो पण माझ्या एक लक्षात आलं आहे की आता जॉब ऑपॉर्च्युनिटीज तितक्या नाही आहेत नोकरीच्या संधी पण त्याच्यामध्ये बरीचशी तरुण मुलं मी पाहतो ज्यांनी ड्रायविंग शिकून घेतलेलं आहे जे फोर व्हीलर ड्रायविंग करतात रिक्षा चालवणं शिकून घेतले रिक्षा चालवतात आणि तो एक त्यांचा उपजीविकेचा व्यवसाय झालेला आहे खूप रेम्युन्युरेटिव्ह जरी नसला तरी त्याच्यात सबसिस्टन्स चालतं त्यांचं कारण या या व्यवसायातसुद्धा स्पर्धा बरीच आहे म्हणजे टॅक्सी फोर व्हेलर बुकिंग वगैरे करून वाचतात त्याच्यात आता टेक्नॉलॉजीचा वापर होतो रिक्षा तर हा एक व्यवसाय आहे आणि तो साधारण बरा चालला आहे पण त्याच्यात स्पर्धा खूप वाढत चाललेली आहे आता दुसरा म्हणजे खाद्यपदार्थ जे काही स्टॉल्स वगैरे हे ते जिथं माणसं येतात जातात तिथं ते लागतातच स्टॉल्स आणि ते साधारणत बरेच चाललेले आहेत असं दिसतं एकूण पण हे एवढंच पुरेसं नाही आहे ग्रामीण भागात रोजगार निर्माण झाले पाहिजेत आणि वेगवेगळ्या क्षेत्रात ते रोजगार निर्माण झाले पाहिजे असं मला वाटतं आणि त्या दृष्टीने सरकारची पावलं पडत आहेत अशी माझी म्हणजे माझं निरीक्षण आहे तसं